हॅलो मोनिका रेस्टॉरंट ना व्हेज रेस्टॉरंट आहे मी तुमचं रेटिंग बघितलं आत्ता गुगलवरती तुम्हाला फाई रेटिंग्स आहेत व्हेज रेस्टॉरंट आहे मला तुमच्या डिशेसबद्दल पण खूप लोकांनी सांगितलं आहे की तुमचे स्प्रिंग रोल्स छान असतात किंवा स्टार्टर्स वेगवेगळे तुम्ही बनवता तर आमच्याकडे फंक्शन आहे सत् वीस तारखेला त्या वीस तारखेच्या फंक्शनसाठी मला तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे तर ऑर्डरमध्ये मी तुम्हाला व्हेज मांचुरियन ड्राय नंतर स्प्रिंग रोल्स नंतर व्हेज कोल्हापुरी मीडियम स्पायसी लच्छा पराठा आणि जीरा राईस आणि दाल तडका असं साधारणपणे मला माझा मेनू असेल आम्हाला म्हणजे कांदाभाजी पण आवडतील तुम्ही सर्व केलीत तर आमच्याकडे एक वीस लोकांचं फंक्शन आहे तर तुम्ही घरी आम्हाला डिलिव्हरी द्याल ना म्हणजे मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते तुमच्या वेबसाईटवरती आणि तुम्ही मला घरी त त्याची डिलिव्हरी द्या आणि मला कन्फर्मेशन पण द्या तर वीस लोकांची मी ऑर्डर देते म्हटल्यानंतर थोडं तुम्ही आम्हाला डिस्काउंट द्याल अशी मी अपेक्षा करते आणि डिस्काउंट देणं शक्य नसेल तर तुम्ही आम्हाला फ्री डिलिव्हरी द्या अशी मी विनंती करते तुम्हाला आणि मला तुमचं लवकरात लवकर मेसेज करा की तुम्हाला शक्य आहे किंवा नाही ते म्हणजे मग त्याप्रमाणे आम्हाला विचार करायला